जनावरांच्या चांगल्या जाती म्हणजे समजा आपली गावरान गाय आहे मुर्रा म्हैस आहे जरशी गाय आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याकडे सूट होणारे वातावरण करणे त्याला क कसे आहे म्हणजे कुठे सांभाळलेले आहे कोणी सांभाळले म्हणजे आपल्या इकडे आपल्या भागात सांभाळलेली आहे का का बाहेरच्या भागात सांभाळलेली आहे हे आपण डॉक्टरचा सल्ला घेऊन विचारून करतो मग समजा डॉक्टरांनी तपासून हे करून आपण लक्षणं कोनती आहेत का त्या जनावराला त्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आपण असं हे करतो की डॉक्टरांना दाखवून आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते सगळं काही ते करतो तर समजा एखादा जनावर आपण घेतलं आपण सल्ला ना घेता न त्याचा जर एखाद्या सल् लागन निघालं लक्षण निघालं तर ते परत परत हे करण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते काही ते कराय करायला पाहिजे उदाहरणार्थ मग शेळी असेल गाय अशेल म्हैस असेल बैल असेल आपल्या गावरान बैल घेत घेण्यापूर्वी फक्त आपण लक्षणंच बघण्यासाठी फक्त आप डॉक्टरांनाच दाखवायला पाहिजे डॉक्टरांना दाखवलं म्हणजे ते समजतात आपल्या ह्यांना कुठलं लक्षण आहे का कुठला रोग आहे का कुठलं काही लागू झालेलं आहे का यासाठी आपण थोडीशी काळजी अशी पण घ्यायला पाहिजे की पाठीमागं लंपी रोगाचे आजार चालू होते ते आपल्याला पासून पण समजतं की ते समोर बघितल्यानंतर की त्यांच्या अंगावर त्या अशा गाठी गाठी अशा आल्या होत्या ते बघनत बघून आपण जर ते हे करायसाठी आपण डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे प्रत्येक जनावर समजा घेत्या द घेण्यावेळेस आपण डॉक्टरांना सल्ला घ्यायला पाहिजे आणि ते खात्री करूनच जनावर घ्यायला पाहिजे